मला बाईक चालवण्यात इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे मी कसं ग्रुपमध्ये किंवा एकट्यात चालवण्यात पण मला आनंद वाटतो जास्तीत जास्त मी ग्रुपमध्ये इन्जॉय करतो बाईक चालवण्यामुळे आणि ह्याच्यातनी इन्जॉय म्हटलं म्हणजे आम्ही कुठं पण कोणत्याही एखादं असं रायडिंग करता करता एक शंभर किलोमीटरचा अंतर किंवा दीडशे या अंतरामध्ये आम्ही रायडींग करत असतो या कुठं एखाद्या पर्यटनस्थळी या कोणतं फार्म आणि जंगल एरियामध्ये गाडी घेऊन जाण्याचं आनंद घेतो आणि मित्रासोबत गप्पा करत आणि आमच्या इकडे हेल्मेट लावण्याची पद्धत नसल्यामुळे आम्ही विदाऊट हेल्मेटच गाडी चालवतो